मी महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिका या अभ्यासिकेला भेट दिलेली आहे माझ्या घरी माझी एक वैयक्तिक अशी लायबरी आहे त्याच्यामध्ये मी स्पर्धा परीक्षेचे संपूर्ण पुस्तक माझ्या ह्याच्यामध्ये अभ्यासासाठी ठेवलेले आहे त्याबद्दल वर्णन त्याबद्दल वर्णन करताना मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की माझ्याकडे स्पर्धा परीक्षेला आवश्यक असलेले संपूर्ण मार्गदर्शन जसं गणित बुद्धिमत्ता अंकगणित या सगळ्या विषयाच्या पुस्तकाला मी एक व्यवस्थितपणे ठेवलेले आहे मला माझ्या स्वप्नामध्ये एवढी मोठी लायबरी उभी करायची आहेत की ज्याच्यामुळे मला आणि माझ्या मित्रांना आणि माझ्यानंतर येणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे अशा प्रकारची लायबरी मला माझ्या घरीच उभी करायची आहे आणि त्या लायबरीमध्ये खूप काही असं अभ्यासाचा साठा जसं वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं वगैरे मला त्यामध्ये त्यामध्ये एक संघटन करून ठेवायचे आहे आणि समोरच्या येणाऱ्यांना सगळ्यांना त्याचा लाभ व्हावा याच्यासाठी मी ती लायबरी फ्री ऑफ चार्जमध्ये स आणि सेवार्थ ठेवणार आहे पुढे त्याच्यामध्ये मला मिळालेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकाचा साठा पण मी त्याच्यामध्ये करून ठेवणार आहे की जेणेकरून कोणाला त्याचा येणाऱ्या सगळ्यांना त्याचा फायदा व्हावा